राज्यात शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाचे प्रमुख कल आणि बदल कोणते आहेत हा प्रश्न आहे तर आता प्रमुख कल म्हणजे काय की आता भविष्याच्या दृष्टीने भविष्यात ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी किंवा ज्या प्रकारचं सायन्स शास्त्र जास्त प्रचलित होणार आहे त्या दृष्टीने त्या आपलं शिक्षण जे बेसिक शिक्षण जे असतं मूलभूत ते तर सगळ्यांना पूर्वीच्या पद्धतीनीच देणं महत्वाचं आहे ते झालेलं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त वैयक म्हणजे सेल्फ लर्निंगचा जो प्रकार आहे तोसुद्धा जास्त आता विविध प्रकारचे ॲप्स वगैरे होतात आहे आणि त्या ॲप्सवरून स्वतः मुलं आपले आपण शिकू शकतात घरच्या घरी किंवा ते कंटिन्यूड असतं कारण आता ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की संपलं असं नाही आहे आता कारण आता कसं आहे की नेटवर तुम्हाला इंटरनेटमुळे कुठेही कधीही काहीही शिकता येतं जे स्वतःला शिकायचं असतं ते तर त्याप्रमाणे हे बदल खूप घडतात आहे की इंटरनेटचं खूप जास्त जाळं झालेलं आहे आणि त्यामुळे सेल्फ लर्निंगवर जास्त भर दिल्या जातो आणि वन टू वन शिक्षणाशी काही फार संबंध नसतो त्या ॲपवर जनरली एकाच ॲपवर जगातले सगळे लाखो करोडो लोकं एकच क्लास घेऊ शकतात हा एक फायदा झालेला आहे आणि फूल ऑर्गनायझेशनचा रोल असतोच पण तो ठराविक एजपर्यंत मुलांना त्याचा फायदा आणि त्याची गरजच आहे आणि ती देणं जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे स्कूल्ज आणि इन्स्टिट्यूशन्स कॉलेजेस तर चालूच असणार आहेत पण त्या व्यतिरिक्त खूप स्पेशलायझेशन होतं आहे त्याच्यामुळे असं जनरल एज्युकेशन नाहीच आहे प्रत्येक गोष्टीचा खूप जास्त स्पेशालाइज्ड अभ्यास असतो आणि तो मिळवून द्यायला आपल्याला पूर्ण इंटरनेट फॅसिलिटी एवलेबल असल्यामुळे त्याचा जास्त पुढच्या काळामध्ये वापर होणार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आजकाल किती तरी परीक्षा आहे त्या ऑनलाईनच चाललेल्या आहेत तुम्हाला बसून पेपर पेन्सिलने पण करायची गरज नाही पडत सगळं ते मल्टिपल एम सी क्यूज जे असतात तर मल्टिपल चॉईस मेथ मेथडनी आन्सर्स करायचे वगैरे तर हा बदल खूप झालेला आहे आणि ह्याच्यापेक्षाही जास्त होणार आहे असंच मला वाटतं थँक यू